ग्रामीण भागात खेळ खेळण्याचा खूप चांगला प्र परिणाम होतो विशेषत सामाजिक संवादाच्या दृष्टीने मी पाहिलं की गावातली मुलं माणसं एकत्र जमून कबड्डी खो खो लगोरीसारखी पारंपरिक खेळ खेळतात आणि त्यातून त्यांच्यामध्ये एक वेगळीच एकोपा तयार होतो खेळामुळे नवीन ओळखी होतात एकमेकांशी संवाद वाढतो आणि आपसातले मतभेदही कमी होतात गावातले अनेक कार्यक्रमांतून सामूहिक खेळ आयोजित आयोजीले जातात त्यामुळे वयस्कर माणसांनाही एकत्र यायला संंधी मिळते मी स्वत अशा खेळांमध्ये भाग घेतलेला आहे आणि तेव्हा समजलं की खेळ फक्त शरीरासाठी नाही तर नातेसंबंध मजबूत करण्यासाठी उपयोगी आहे विशेषत जेव्हा मोबाईल किंवा टी व्हीचा अतिरेक वाट वाढतो तेव्हा असे खेडेगावांमध्ये लोकांना एकत्र बांधून ठेवतात खेळ ही एक अशी गोष्ट आहे जी लोकांना बोलायला हसायला आणि एकमेकांशी जोडायला भाग पाडते आणि तेच खऱ्या अर्थाने सामाजिक संवाद असतो